मला जेवणामध्ये सर्वात जास्त गोड पदार्थ बनवायला आवडतात कारण की गोड पदार्थ जे आहेत हे आमच्याकडे सर्वांना आवडतात आणि मलाही गोड पदार्थ खूप आवडतात गोड पदार्थ वेगवेगळे पद्धतीचे मला बनवायला आवडतात त्यामध्ये मी पुरणपोळी बनवते रसगुल्ले बनवते गुलाबजाम बनवते असे वेगवेगळे विविध पदार्थ बनवते मी तर पुरणपोळी जी बनवते मी ती पुरणपोळी आमच्याकडे गोड सर्वात जास्त आवडते सर्वांना त्यामुळे मी प्रत्येक महिन्याला महिन्यामधून दोनदा मी बनवत असते आणि ही बनवताना मला खूप आनंदही होतो कारण की ही जेव्हा ही बनवते तेव्हाही माझ्याकडचे सर्वजण खूप आवडीने खातात मी सुद्धा खूप आवडीने बनवून खाते पुरणपोळी जी आहे पहिल्यांदा डाळ उकडून त्याला छान शिजवून नंतर मग त्यात साखर टाकून थोडं मुरू द्यायचं त्यानंतर त्याच्यात काजू वगैरे जे आहे ड्रायफुट्स थोडे टाकायचे त्यामध्ये जायफळ टाकायचं विलायची टाकायची त्याला थोडं शिजू द्यायचं त्यानंतर शिजली डाळ साखर वगैरे टाकून की नंतर मग त्याला छान बारीक करून घ्यायचं पुरणाच्या साच्यानी बारीक झालं पुरण की नंतर मग पिठाचा जो गोळा आहे तो गोळा भिजवून घ्यायचा पिठाच्या गोळ्यामध्ये थोडं पुरण टाकायचं आणि त्याची एक छान मस्त पोळी करायची जी आपण पोळी कोरपाटावरही करू शकतो किंवा मग हातावरती पण करू शकतो आपल्याला जशी सुटेबल होईल तशी त्या हिशोबाने आपण बनवू शकतो पोळी तर आणि पोळी झाली की नंतर मग त्याला तव्यात टाकायचं तव्यामध्ये टाकली की त्याला नंतर मग तुपाने छान दोन्ही बाजूंनी परतून घ्यायचं आणि वरून तूप लावायचा त्याच्यावरती ती पोळी जी आहे ती खायला खूप छान रुचकर आणि चविष्ट वाटते ही पोळी सगळ्यांना हवीहवीशी वाटते आहे त्याच्यामुळे मला गोड पदार्थ बनवायला खूप आवडतो अशाच प्रकारे मी वेगवेगळ्या ज्या नवीन रेसिपीज आहेत ते मी बघून बघून बनवते आणि हा मला सर्वात आवडणारा हा माझा छंद आहे